मी जेव्हा सदाशिव पेठेत राहत होते तेव्हा आमचं एक भजनी मंडळ होतं अगदी माझ्या घराजवळच होतं आणि आम्ही मैत्रिणी सगळ्या घराजवळ राहणारच होतो आमच्या बाई होत्या सोमणबाई म्हणून त्यांच्याकडेच आम्ही जमायचो सगळ्याजणी जवळजवळ वीस जणी आम्ही होतो आणि बाई इतक्या सुंदर शिकवायच्या आम्हाला आणि सगळ्या विद्यार्थीनी पण सगळं आत्मसात करायच्या त्या वेगवेगळ्या प्रकारची भजनं शिकवायच्या आम्हाला भक्तिगीत म्हणा पोवाडा भजन किंवा टिपऱ्यांवरची गाणी पण आम्ही म्हंटलेली आहेत गवळणी म्हंटलेली आहेत तर आमच्या बाई आमच्याकडनं खूप छान करून घ्यायच्या त्यामुळे आमचा ग्रुप इतका घट्ट झाला होता त्यामुळे आम्हाला कार्यक्रम पण खूप मिळत होते आणि भजनात आम्ही सगळ्या जणी टाळ वाजवायचो पेटी तबला साथीला असायचाच आणि कार्यक्रम तर खूप केले आम्ही दोनशे अडीचशे कार्यक्रम तर सहज झाले असतील आणि काय होतं सणावाराच्या दिवशी खूप मागणी असते याला जवळ जवळ गणपतीत तर रोज आम्ही भजन करायचो आम्हाला बोलवणं यायचं आणि छान रिस्पॉन्स होता आम्हाला आणि मंदिरात तर सणावारी वगैरे किंवा काही देवाचा सण असेल तर आम्ही आम्हाला बोलवणं यायचं आवर्जून बोलवणं यायचं कारण आमचा ग्रुप खूप छान होता गाणी म्हणणाऱ्या सगळ्या जणी छान होत्या तर आम्ही तिथे जाऊन भजन करायचो तास दीड तास अगदी आरामात आम्ही तिथे भजन करायचो आनंद घ्यायचो लोकांना द्यायचा आनंद लोक पण ऐकणारे पण खुश असायचे अगदी आणि आणखीन एक विशेष सांगायचं म्हणजे आम्ही ज्या भजनातले वीस जणी होतो त्यापैकी आमच्या बाईंनी आम्हाला आठ जणीना निवडलं होतं एका विशेष कार्यक्रमासाठी आणि तो कार्यक्रम होता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर लिहिलेल्या गाण्यांचा ती गाणी पुष्पा दामले यांनी लिहिलेली होती मग त्यानी ते माझ्याकडं दिलं बाईनी त्याला चाली लावल्या जवळजवळ दोनतीन महिने आम्ही त्यां त्याची प्रॅक्टिस करत होतो गाण्यांची आणि ती गाणी छान बसल्यावर पहिलाच कार्यक्रम आम्ही नाशिकला केला आणि फार सुंदर झाला आणि त्याचे जवळजवळ आम्ही शंभर कार्यक्रम केले महाराष्ट्रात केले गुजरातमध्ये केले अंदामानला केला कलकत्त्याला केला असे खूप कार्यक्रम झाले आमचे आणि रिस्पॉन्सही आम्हाला खूप छान मिळालेला आहे